लोकांना निरोगी राहण्यासाठी कोणतीही कला मदत करते मग ती शिल्पकला असेल लिखाण असेल चित्रकला असेल डान्स असेल ॲक्टिंग असेल कोणतीही कोणतीही ज्या कू खूप साऱ्या कला आहेत हे प्रत्येक कलेमधून लोकांना आनंद मिळवता येतो आणि त्यामधून ते निरोगी राहू शकतात तसं आता विषय आहे नाचण्याचा किंवा नृत्यकलेचा नाचताना लोक आनंदी राहतात कारण का नृत्य ही हा प्रकारच असा आहे की आपण जेव्हां आनंदात असतो किंवा आपल्याला जेव्हा मनापासून असं वाटतं की माझा आनंद व्यक्त कराय की व्यक्त होण्याचीच कला ही व्यक्त हा होण्याची असते प्रत्येक माणसामध्ये डान्स किंवा नृत्यकला ही उपजत असते असं माझं मत आहे कारण का लोकांना काही कुठेही ऐकलं किंवा आनंद झाला असं सरप्राईज झाल्यानंतर सुद्धा नाचावं वाटतं कोणाला काही सांगताना सुद्धा नाचावं वाटतं काही ऐकलं कुठेही जातो आहे आणि कुठे समारंभात कुठे गाणं ऐकलं तरीही नाचावं वाटतं म्हणजे नाचणं हे आनंदी राहण्याची एक स्टेटमेंट असू शकतं हे मी म्हणू शकतो त्या त्यासोबत निरोगी राहता येईल का तर हो नाचण्यामुळे लोकांना निरोगी राहता येईल आणि का व्यायामाच्या प्रकारांमधेच ना नृत्य हा प्रकार सुद्धा त्यामध्ये येतो त्यामुळे नृत्यकला ही निरोगी रहायला मदत नक्कीच करते असं माझं मत आहे